अकोला जिल्ह्याचा खूप सुदृढ असा इतिहास आहे ऐतिहासिक विस विकास आहे कारण की अकोला शहर हे एकदम मध्यभागी असल्यामुळे इथं सर्व जे काही आहे जसं काही इथनं रेल्वे स्टेशन जवळ त्यामुळं आहे आणि बाकीच्या जे सिटी वगैरे आहेत ना त्यांना पण कनेक्टिव्हिटी आहे इथनं मध्य प्रदेश अगोदर चालू होत होता त्याच्यानंतर इकडे जे काही दक्षिण प्रोव्हिजन जे होतं ते पण चालू होत होतं तर त्यामुळे ही एक मोठी बाजारपेठ होती आणि त्यामुळे इथं सर्व म्हणजे ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे इथं किल्ला ज किल्ला चौक आहे किल्ल्यावर जे काही जुन्याकाळून राजे वगैरे रहात होते त्याच्यापासून एक इथं राजेश्वराचं जे एक प्रसिद्ध आणि काय म्हणलो पसी प्रसिद्ध असं राजेश्वर मंदिर पण आहे आणि ते जागृत देवस्थान म्हणून पण आहे याच्या आजूबाजूनं पर्वतरांगा असल्यामुळं जसं सातपुडा पर्वतरांगा इथनं जवळ आहे आणि त्याच्यापाशी अचलपूर नाव जे होतं जे जुन्या काळचं तिकडं नॉर्थवरून जे येणारे जे काही हे होते म्हणजे उत्तरेकडून राजे वगैरे त्यांच्यासाठी पहिला स्टॉप तो होता त्यामुळे ते पण फेमस आहे तर अकोल्याच्या आजूभोवती आणि सोबतच जवळच इथं शेगाव पण आहे एक सांस्कृतिकदृष्ट्या पण महत्त्वाचं आहे तर अकोला शहर एक विचार केला तर रोड कनेक्टिव्हिटी चांगली आहे मध्यभागी असल्यामुळे आणि हे कर्कवृत्तावर असल्यामुळे इथं सर म्हणजे सर्व सेंटरमध्ये येते तर इथनं मुंबईला जायला पण जवळ अंतर आहे नागपूर कोलकात्यासाठी पण इथनं हायवे आहे इकडे हैदराबाद नांदेडसाठी पण आहे आणि इकडे जर बघितलं तर आपण भोपाळ वगैरे इंदोर इकडे पण इथनं जाऊ शकते तर इथं एक मोठं बाजारपेठ होतं जुन्याकाळी असा अंदाज आहे आणि त्यामुळे हे जे अकोला शहर आहे तो व म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं वसवल्या गेलेलं असणार आणि सोबतच त्याचबरोबर इकडे जे काही आहे राजे वगैरे त्यांच्यासाठी एक सातपुडा पर्वत उत्तरानंतर पहिलं मोठं शहर जर म्हटलं किंवा पठार म्हटलं तर ते श अकोला शहर होतं तर अशाप्रमाणे प्राचीन काळापासून इथं व जे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आधुनिक असं होतं आहे की आता हे डेव्हलप होतं आहे जर हे सेंटरमध्ये आहे त्याच्यामुळे काय ते आता राज्य सरकार लक्ष देतं आहे जेवढ्या प्रमाणात नाही द्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात देत नाही आहे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि थोडेफार देतं आहे त्यात इथं एअरपोर्ट जे आहे ते आता थोडंसं त्यांनी वाढवणं सुरू केलं तर ते एक चांगली गोष्ट होत आहे कारण की इथनं सर्व सेंटर पडते ते एअर कनेक्टिव्हिटी झाली तर फार चांगलं जेणेकरून इथनं कुठं माल बाहेर पोहोचवायचा आहे किंवा इम्पोर्ट करायचा आहे त्यासाठी फार चांगली गोष्ट होऊ शकते त्याचबरोबर इथं आणखी एक गोष्ट होऊ शकते इथनं जे रोड कनेक्टिव्हिटी आहे तर इथं जर मिहानसारखं जसं नागपूरला झालं तसं जर मोठ्ठं प्रोजेक्ट झालं तर शेतकऱ्यालासुद्धा त्यानंतर बाकीच्या लोकांना सुद्धा मोठा एक काम रोजगार मिळू शकते आणि त्यांच्या मालाला बाजारभाटीला व्यवस्थित भाव येऊ शकते असं एक हे पण करू शकतात ते डेव्हलप पण करू शकतात आणि प्रमुख घटना जर म्हटलं तर